चित्र काढणे लोकांसाठी फार फायदेशीर ठरू शकते त्यामुळे चित्रकारांना रोजगार सुद्धा मिळते कलाकार म्हणून एक व्यक्ती म्हणून मी फार शिस्तीसुद्धा शिकलेलो आहो ज्या क्लासमध्ये मी जात होतो ते फार शिस्तबद्ध क्लास होते शिस्तीने जर व्यवस्थित काम केलं तर आपलं काम बरोबर पूर्ण होऊ शकते आणि ह्यामुळे माझी कल्पनाशक्तीला सुद्धा चालना मिळाली चित्र सहजासहजी काढता येत नाही आपण एखादी गोष्ट पाहिली आणि त्यानंतर त्या कल्पनेचं त्या गोष्टीची कल्पना करावी लागते आणि ती कल्पना केल्यानंतर त्या चित्राचं सर्जन करावं लागते त्यामुळे कल्पनाशक्ती आणि सर्जनश् शीलता सुद्धा वाढते